तर मी जवळ जवळ झाले पाच वर्ष झाले पोहणं शिकलेलं आहे तर पोहण्याचा त्यावेळेचा जो दृष्टिकोन होता आणि जो आजचा आहे तो सारखाच आहे उलटा त्याप्र त्यापेक्षा आजचा माझा जो पोहण्याचा आनंद किंवा दृष्टिकोन आहे तो जास्त प्रमाणात वाढलेला आहे कारण सगळ्यात जास्त मला पोहायला खूप आवडते आणि राहिला प्रश्न पोहायला आवडते त्यामधून खूप आनंद मिळतो आणि दुसरा त्याचा फायदा असा आहे की मान माणसाचं वेट कमी करण्यासाठी किंवा एक्सरसाईज किंवा बॉडी चांगली राहण्यासाठी पोहणे हे सगळ्यात चांगला आणि सगळ्यात महत्वाचा काय म्हणतात त्याला उपाय आहे किंवा चांगली हॅबिटसुद्धा आहे रोज रोज जरी आपण एक घंटा जरी पोहलो तर आपलं शरीर शेप किंवा आपलं वजन किंवा आपली एक्झरसाईज ही कुठेही रनिंग वगैरे न करता पो फक्त पोहण्यातूनसुद्धा होती आणि स्पेशली म्हणजे उन्हाळ्यामध्ये तर लोक थंड होण्यासाठी किंवा बॉडी टेंपरेचर कमी करण्यासाठी पोहण्याचा वापर तर करतातच आणि यामधून मी शिकलो आहे की पोहणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे सगळ्या एक्झरसाईजपेक्षा आणि सर्व काय म्हणतात त्याला सर्व एक्सरसाईज रनिंग सायकलिंग ह्या गोष्टी केल्यापेक्षा पोहणे हे सर्वात चांगले आहे